सामान्यतः मी ग्रामीण भागामधून बिलॉंग करते त्यामुळे आमच्या ग्रामीण भागामध्ये असे फास फूस्ट व फास्ट फूड वगैरे अवॉइड आहे थोड्या मा थोड्या प्रमाणामध्ये जेव्हा आमच्या गावामध्ये बाजार वगैरे असला त्यावेळेस आमच्या गावामध्ये फास फूडचे स्टॉल असते तर त्यावेळेस काही प्रमाणामध्ये आम्ही देखील खातो पण त्यांची जे चव आहे आणि आपल्या पारंपरिक भोजनाची जी चव आहे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा अंतर आहे पारंपरिक भोजनाने आपली भूक जाते आणि काही प्रमाणामध्ये फास्ट फूडमुळे आपल्याला मनाची शांती मिळते पण थोडं काही प्रमाणामध्ये म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला शरीराची नुकसान देखील आहे जास्त प्रमाणात जर फास फूड जर आपण सेवन केलं तर आपला पोट पोटाची अवस्था बिघडू शकते आपल्याला डायबिटीस होऊ शकते अजून आपल्या पोडं आपल्याला विविध प्रकारचा पोटाचा आजार होऊ शकते कधी पचनक्रियेमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते तर या सर्व समस्या आहे फास फूडमुळं मुळे होती कारण त्यामध्ये विविध प्रकारचे तेल तेल राहते एक प्रकारे रसायन रसायन राहते मोठ्या प्रमाणात तिथे रंगाचा वापर देखील केला जातो त्यामुळे देखील तेथील जे सर्व काही जे इंक्रेडियंट्स राहते त्यामुळे शराला खूप मोठ्या प्रमाणात हानी होते मुलांना सर्वप्रथम तर फास फूड यांची खूप आवड असते आवड असते आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात फास फूडची मागणी करतात पण त्यामध्ये आपली किती योग्य आहे अयोग्य आहे हे त्यांना समजायला हवं होतं त्यामध्ये त्यांचा जो आरोग्य आहे आरोग्याविषयी जर सं बोलण्यात आलं तर त्यामध्ये खूप धोकादायक बाब आहे काही प्रमाणात खाल्लं तर ठीक आहे पण अतिरिक्त जर केलं तर त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते मुलांच्या बाबतीत म्हण लहान मुलांच्या बाबतीत तर हे खूप मोठी आणि आज आजच्या काळातली सर्वात मोठी बाब आहे कारण जिथे तिथे सर्व फास फूडचे स्टॉल आहे स्टॉल असल्यामुळे बहुदा आपण बाहेर निघालं तर आपल्याला एखादी गोष्ट खावा याची वाटते कारण आपण ती गोष्ट रोज रोज खाल् खाल्ली नसते त्यामुळे एखाद्या वेळ आपल्याला त तोंडाची चव चांगली करायसाठी आपण ते फास फूड सेवन करतो पण कधीदा आपल्याला त्याची एक एखादी तलब तलब लागून जाते एक प्रकारचं व्यसन होऊन जाते की आपण नेहमी नेहमीच नाही का बाहेरचं खातो बाहेरचं खाल्ल्यामुळे आपल्या पोटाचा रोग नेहमीच नेहमीच होऊ शकतो आपले पोटाची आतडी खराब होऊ शकते आपले पचनक्रियेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते आपल्याला विविध प्रकारचे रोग होऊ शकते आपल्याला विविध प्रकारचे ताण येऊ शकते आपल्याला विविध प्रकारचा आपला काही प्रमाणात आपल्या जीभेचा चव देखील खराब होऊ शकतो त्यामुळे हे धोकादायक बाब आहे